नमस्कार मी संपदा मी रेडमीच्या रेडमी नोट थर्टीन या प्रो ह्या स्मार्टफोनची ऑर्डर देण्यासाठी आपल्या ऑनलायन ॲमेझॉन ऑनलाईन स्टो स्टोअरवरून मागणी नोंदवली होती परंतु चुकून माझ्याकडनं ती रेडमी नोट थ्री थर्टीन प्रो आऐवजी रेडमी नोट थर्टीन अशी निवडली गेली आणि आत्ता माझ्या ते लक्षात येत येताच मी आपणास विनंती करते की आपण मी माझी ऑर्डरने रेडमी नोट थर्टीनची ऑर्डर कॅन्सल करावी आणि मला रेडमी नोट थर्टीन प्रो ही ऑर्डर पाठवावी धन्यवाद